हो मी काही सरकारी ॲप्स वापरतो माझ्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये सरकारी ॲप वापरण्याची गरज पडते एक आरोग्यसेतू आरोग्यसेतू हे एक सरकारी ॲप आहे ज्याचा उपयोग कोविड नाईन्टीन दाखल केल्यानंतर स्वास्थ्य अनुभवाचा मार्गदर्शन करण्याच्या मदत करते दोन उमंग उमंग हे भारतीय सरकारचे विविध सेवांचा एक संग्रहाचे ॲप आहे या ॲपचा उपयोग विविध सरकारी सेवा वापरण्यासाठी केला जातो जसे की निधी डिजिटल यातायात कार्यालय भारतीय रेल्वे जी एस टी आणि अधिक मला बँकिंग सेवा पेन्शन योजना औषध योजना आदी लागू करण्यासाठी हे ॲप वापरण्याची गरज पडते तीन भीम यु पी आय हे एक यूनिफाईड पेमेन्ट इंटरफेस ॲप आहे याच्या आधारित संचालन करणारे सरकारी ॲप आहे ह्या ॲपच्या माध्यमातून मी अनेक कामे करू शकतो जसे की लाईट बिल भरणे मोबाईल रिचार्ज करणे मित्राला पैसे पाठवणे चार एम परिवाहन हे एक सरकारी ॲप आहे ज्याचा उपयोग मी वाहनाची माहिती आणि वाहन डॉक्युमेंटस ऑनलाईन तपासणी करण्यासाठी वापरतो या ॲपच्या माध्यमातून वाहन नोंदणी वाहनाची अद्ययावत डॉक्युमेंटेशन ड्रायविंग लायसन्स वाहन सोडण्यासाठी शोध हो आणि अधिक करण्याची संधी मिळते या अश्या प्रकारे काही सरकारी ॲप्स आहेत जे माझ्या दैनंदिन जीवनात मदत करतात